मुख्य म्हणजे धार्मिक नेता असं मला म्हणायचं नाही आहे धार्मिक आम्ही हिंदू धर्मामध्ये गुरु आणि शिष्य ही जी परंपरा आहे त्यात ते फॉलो करतो त्यामुळे धार्मिक नेत्यापेक्षा धार्मिक गुरू आणि मला हिंदू धर्माचे गुरु जे आत्तापर्यंत गुरु संत झाले आहेत त्यांचे शिकवण मला छान वाटते आणि मी तेवढं तेच फॉलो करतो तर माझी त्यांची भूमिका जी आहे ते मला पटते की सर्वधर्म समभाव जरी मानले तरी आमच्यामध्ये काय संस्कार आहेत ते त्या ते आम्हाला कु कशी वाट आयुष्याची वाट कशी चा वाटचाल करावी आयुष्य कसं सुखाने जगावं कसं आनंदाने ज आणि त्याचबरोबर इतरांची सेवा कशी करावी असा जो संदेश ते देतात याचा प्रभाव माझ्या जीवनावर आहे संत ज्ञानेश्वर तुकाराम ह्यानी अभंगामधून तेच सांगितलेलं आहे की तुम्ही तुमचं तर आयुष्य चांगलं कराच परंतु तुमच्या जे चांगले संस्कर झाले ते इतरांवरही करा त्यांचं आयुष्य कसं सुखी होईल त्याला त्यांच्या वेदना त्यांच्या भावना समजून घ्या आणि त्यांना जसं त्यांना हवं तसं हव तसं म्हणजे त्यांना जे चा सूट म्हणजे त्यांना जे आवडेल असं त्यांना असा धर्माचा जो प्रसार करेल असा करा त्यांच्यावर लादू नका प्रसार कुठल्याही धर्माचं ला पण एखादा न धर्मगुरू आपल्याला जेव्हा सांगतो तेव्हा तो रास्त त्याचा हे विश्वही कल्पना असते त्याला संकुचित विचार नाय आपला विचार संकुचित नसावे अडीअडचणीला सगळ्यांना मदत करा आणि आपलं आयुष्य आनंदानं जगा जसं आपला आनंद आ आयुष्य होतं तसं दुसऱ्याच्या जीवनात पण आनंद निर्माण करा जे जे शक्य होईल ते ते करा आणि ते सेवाभावाने करा